सध्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आत्ता खूप जोरात पाऊस सुरु होता आणि सर्वप्रकारे लाईट गेलेली होती या सिच्युएशनमध्ये घरात स्वयंपाक करणं म्हणजे अतिशय मोठी टास्क होती त्यासाठी आम्ही झूमोटो वरूनच एका साई रेस्टॉरंटमधून जेवण बुक केलं त्या जेवणामध्ये आम्ही मेन्यू डिसाईड केले ते म्हणजे पनीर तंदूर सूप आणि मसाला पापड हे सर्वात आवडतीचे तिथून आम्ही ते ऑर्डर केले आणि जोरात पाऊस सुरु असल्यामुळे आम्हाला त्याच्यावरती थोडी कमीच शंका होती की ते व्यवस्थित येईल का नाही म्हणून आणि त्यामध्ये हवामान खूप खराब होते आणि लाईटसुद्धा नव्हती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या रेस्टॉरंटनी आम्हाला आम्ही जेवढ्या मेन्यू ऑर्डर केल्या होत्या त्या अगदी व्यवस्थितरित्या आमच्या घरापर्यंत आणून दिल्या व कुठेही त्या गोष्टींमध्ये काहीही कमीपणा नव्हता जी रेस्टॉरंटची चव होती व जेवढं गरम गरम सगळ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आम्हाला इथं अव्हेलेबल झाल्या आणि आम्हाला त्या गोष्टीचा खूप जास्त आनंद झाला